हो माझ्या बऱ्याच आवडत्या म्हणी आहेत जसे की उंट्याव उंटावरून शेळ्या हाकणे किंवा ह् आंधळा मागतो एक डोळा देव देतो दोन नाव मोठे लक्षण खोटे अजून अति झाले आणि हसू आले त्यानंतर अति तेथे माती जशी करणी तशी भरणी आयत्या बिळात नागो नागोबा आंधळं दळतं कुत्रं पीठ खातं भटाला दिली ओसरी भट हातपाय पसरी अजून आगगाडीच्या खालून वाऱ्याला झोत दुरून डोंगर साजरे अजून दुधाला दुधाचा जळाला तूपही फुंकून पितो नळी फुंकिली सोनारे इकडून तिकडे जाई वारे अजून सावध राहा शंभू सावरकर